अजूनही आपल्या भारतात असे काही ग्रामीण भाग आहे जिथं तंत्रज्ञानाची अजूनही खूप कमी आहे त्यांना नाही म्हणजे तंत्रज्ञानाचं त्यांना काही ज्ञान आहे किंवा त्यांचा वापर कसा करायचा हे त्यांना ह्याची माहिती आहे कारण की ते ग्रामीण भागातले राहणारी लोकं त्यांना अजूनही कित्येकांना माहिती नाही की हे तंत्रज्ञान काय असतात तर ते ग्रामीण भागात आजकाल आज जर आपण बघायला गेलो तर आपल्या शहरात आपल्या शहरात शेती सुद्धा एका मशीनने केली जाते पण ती ही माहिती सुद्धा त्या ग्रामीण भागातल्या लोकांना माहिती नाही की आपण शेती पण एका टेक्नाॅलॉजीचा जरियाने करू शकतो पण तरीही ती लोकं आजही शेती स्वतःहून करतात बट जर ही जर बोलायला गेलं टेक्नाॅलॉजीची वाढ तर ग्रामीण भागात त्यांच्यासाठी फक्त एकच टेक्नाॅलॉजी असते की ते एक रेडिओ बोलतात ना तर त्यांना त्यांच्याकडे साधं एक दूरदर्शन सुद्धा नसतं त्यांना म्हणजे टेक्नाॅलॉजीची आजकालची जी आहे ना माहिती तंत्रज्ञानाची त्यांना ती अजिबात माहिती नाही आहे तर कसं ना ते ग्रामीण भागातले जे लोकं आहेत ना त्यांची समस्या ते लोकं कशी सोडवतात जर त्यांच्यावरती काही त्यांच्यावरती काय संकट जरी आलं ना तरी ती लोकं कोणाला म्हणजे त्यांच्याकडे साधा एक फोन सुद्धा नसतो की ते त्या फोनच्या जरीयेने कोणाकडून मदत म त्यांच्याकडे आजही चिठ्यांनी ती लोकं एकमेकांशी बोलतात एकमेकांशी संपर्क साधतात नाहीतर आजकाल आपल्या शहरात बघायला गेलं तर आपल्या एका फोन कॉलवरती आपण कोणाशीही संपर्क साधतो बट त्यांच्याकडे हीही टेक्नाॅलॉजी अवेलेबल नाही आहे तिकडे की ती लोकं एक साधा कोणाशी बोलण्याशी किंवा संपर्क साधण्यासाठी ते लोकं फोनचा वापर करत त्यांना ह्याची पण जरा पण जाणकारी नाही आहे आणि मला असं वाटतं ग्रामीण भागात आपल्याला तंत्रज्ञानाची अजून समस्या संपलेली नाही आहे तर त्यांनाही तंत्रज्ञानाचा ज्ञान असावी आणि त्याचे काय वापर आहे त्याचे काय आव्हान आहेत ते त्यांनाही माहिती असले पाहिजे त्याच्यानेच कसं त्यांची प्रगती होईल ग्रामीण भागात प्रगती होईल म्हणजे आपल्या देशाचीही प्रगती होईल